हां हॅलो मी मी अनामिका झाडे बोलत आहे तुम्ही लोन घेतलं आहे ना तुम्ही काही लोन हे नाही केलं हां आम्ही दोन तीन वेळा आलो मी तुमच्या घराकडे तुमचा फोनही लावला पण तुम्ही फोन काही उचलत नाही

नाही भरपूर दिवस झाले ना लोन काही तुम्ही हे नाही करून राहिले निलही नाही करून राहिले हो ब आता दोन तीन वेळा झालं आहे दोन तीन आम्ही फोन पण केलं आहे तर तुम्ही काही फोनला रिसिव नाही करत मी फोनही नाही उचलत आहे तुमचा

हो पूर्ण नील करा लोन

हो नाही आम्ही लोन आम्ही लोन दिलं आहे तर फसवेगिरी वगैरेसाठी नाही दिलं आहे म्हणा पण लोन वापस केलं पाहिजे मी याच्यासाठीच लोनचं हे राहते ना हो हो हो हो नाही लवकरात लवकर लोन पेमेंट पटकन झालं पाहिजे बा

लोन ठीक आहे होऊ दे